जेव्हा आपल्याला जी डॉक्युमेंट आपण जे आपण कागदपत्र देतो तिथे भरपूर टाईम लागतो आत्ताच माझ्या बहिणीनी घर घेतलं होतं तर तिथे त्यांना खूप टाईम लागला म्हणजे कागदपत्र रेडी होऊन तयार होण्यामध्ये आणि तिथेच आम्हाला किती सहा सात घंटे तर आम्हाला तिथेच गेले आणि ज हे जे कागदपत्रे घेऊन आपल्याला जायचं असतं गव्हर्मेंट ऑफिसमध्ये ते सम्मिट करायचं असतं तिथे आणि अवघड आहे हे काम म्हणजे टाईम लागतो बट ते होतं काम